हॅलो मी मधुरा काणे बोलत आहे काही दिवसांपूर्वी म्हणजे रविवारी आत्ता गेला तो रविवार त्या दिवशी मी तुमच्या साईटवरून बुटांची एक जोडी खरेदी केली होती ऑनलाईन खरेदी होती हिरव्या रंगाचे डिझायनर पेन्सिल हिल्सचे शूज होते हे त्याचा रिसीट क्रमांक आहे सात सात पाच एक तीन शून्य चार एक दोन तीन जेव्हा खरेदी केली तेव्हा मला असं दिसलं की गुरुवारी हे बूट मला डिलिव्हर व्हायला हवे होते आज आता शुक्रवार आहे म्हणजे मला कालच ते बूट मिळायला हवे होते आज शुक्रवार आहे तरी सुद्धा मला अजून कुठल्याही प्रकारचे ना अपडेट्स आलेले आहेत ना बूट मिळाले आहेत मग मी आत्ता तुमच्या साईटवर जाऊन लॉग इन करून चेक करत आहे शिपमेंट ट्रॅक करायला जी लिंक दिली होती त्या लिंकवर मी आत्ता क्लिक करून पाहिलं तर शिफ्ट म्हणून मेसेज येत आहे दिसत तरी आहे पण त्याच्यापुढे कुठल्याही प्रकारचं अपडेट नाही आहे हे कुठेतरी दिल्लीत कुठेतरी अडकून राहिलं आहे असं आत्ता तरी इथे दिसत आहे तर हे मला काल मिळायला हवे होते पण अजून देखील मला मिळालेले नाही आहेत ना ह्याचं ट्रॅकिंग स्टेटस कुठल्याही प्रकारे अपडेट झालेला आहे त्यामुळे ही कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे ह्याचं मी पेमेंट ऑलरेडी केलेलं आहे त्यामुळे आता हे मला बूट कधी मिळतील कसे मिळतील मिळणार आहेत का नाही मिळणार आहेत ह्याबद्दल मला आत्ता या क्षणाला कुठल्याही प्रकारे माहिती नाही आहे तुम्ही मला प्लीज चेक करून सांगू शकता का